नमस्कार सद्या भारतामध्ये उद्योगाचं प्रमाण जे आहे ते जास्त वाढलेलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून वेगवेगळे साहाय्य आपल्या उद्योगाला देण्यात येते त्याच्या अंतर्गत स्टार्ट अप इंडिया येते स्केल इंडिया येते त्याच्यानंतर एम एस एम इ येते जे मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेस असते त्याच्या अंतर्गत जवळपास उद्योजकाला किंवा उद्योग स्थापन करन्यासाठी दहा लाख रुपयाचं कर्ज सुद्धा देण्यात येते आणि नाबार्ड संस्थेकडून बीसुद्धा दहा लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते आणि त्याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट सुद्धा सबसीडी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि केंद्र सरकारकडून देण्यात येते जे की स्टार्टअप जास्तीत जास्त उभा रहावा भारतात त्यासाठी